ताई तुम्ही फोटोग्राफर बोलताय का मी पूजा हिवरकर बोलत आहे मला फोटोशूट करायचा होता लग्नासाठी माझ्या ताईचं लग्न आहे ना तर आम्हाला म्हणजे पूर्ण लग्नाचं जेवढी सेरेमनी राहतात तेवढे याचा फोटोशूट करायचा आहे आणि विडिओ शूटिंग पण करायचं आहे फोटोही कारायचं आहे आणि बाहेर बीच वगैरेमध्ये जाऊन नाही का तिथे पण करायचं आहे आम्ही कपडे वगैरे घेऊन येईल पण लोकेशनवर तुम्ही ठरवाल तर चांगलंच होईल आणि प्री वेडिंग शूट पण करायचं होतं तर एवढे मिळून खर्च वगैरे किती लागेल तर तुम्ही द्या आणि जे प्री वे वेडिंग जे शूट आहे आम्ही दोघंच आणखी फॅमिली पण घ्यायचे आहे त्याच्यात तर म्हणजे त्यात येऊ शकतात ना की त्याचा म्हणजे बजेट वगैरे वाढेल त्याने ठीक आहे थँक्यू तर हां